हां कोण होय होय हां हां हां हां हां हां को मुंबईवरनं आहे का तुम्ही किती जण येणार आहे होय हो हो हो आमचं तसं म्हटलं म्हणजे प्रत्येक मेंबर असतो का नाय प्रत्येक मेंबरला चार हजार रुपये घेतो आम्ही हां हां आणि त्यात तुमचं एक नाईट असते म्हणजे तुम्ही जर आता समजा आज चोवीस तारीख आहे पंचवीस तारखेला तुम्ही ट्रेक करणार आहे चो चोवीस तारखेला तुम्ही रात्री इथं यायचं रात्री तुम्ही इथं टेंट करून किंवा हॉटेलच्या तिथं असणार त्या हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता हां रात्रीचं जेवण असणार सकाळी उठलं तुम्ही तेव्हा तुम्हाला नाश्ता वगैरे दिलं जाणार नाश्ता करून मग तिथनं तुम्हाला आम्ही स्वतः गाईड करणार तिथनं तुम्ही बोटीनं जाणार आणि मग तिथनं किल्ल्यावरची सगळी तुम्हाला आम्ही माहिती देणार किल्ल्याची माहिती वगैरे देऊन मग तिथं किल्ला वगैरे सगळं फिरून आणणार तुम्हाला आणि माघांरी याय आल्याच्यानंतर म्हणजे तिथं दुपारी नाश्ता दिला जाईल आणि परत माघारी येऊन रात्रीचं जेवण हां आणि ऑदर ॲक्टिविटी असतात मग ती तिथं हॉटेलच्या वगैरे किंवा या त्या एवढं सगळं केलं जातं हो स्पेशल ऑफर ती याची का हां हां हां हां हो हो हो त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायला लागंल

हो तुम्हाला ती बुकिंग कराय लागणार आणि त्यात तुमच्या ग्रुपचं जर नाव आलं तर मग तुम्हाला ती स्पेशल ऑफर दिली जाईल ती थारावीक एक चार ग्रुप आहे ती चार ग्रुप म्हनं सगळ्या ग्रुपचं नाव नोंदणी करून त्यात तुमच्या ग्रुपचं नाव आलं तर तुम्हाला ते ऑफर लागू होणार त्यासाठी तुम्हाला मी आता तुम्हाला एक लिंक सेंड करतो तुम्ही ती सबमिट करा त्याचा आम्ही नंतर काही दिवसानी करणार आहे मग तेव्हा म्हणजे आता पुढच्या बावीस सप्टेंबरला त्याचा रिझल्ट असणार मग त्या तिथं तुमचं नाव आलं तर मग तुम्हाला ती प्रोसेस आम्ही सांगू तुम्हाला आमचं कॉल करतील हो हो नाही नाही तुम्हाला स्वत इथे याय लागणार त्यानंतर आम्ही तुम्हाला सगळी सर्विस देणार

नाही नाही तुम्ही आम्हाला तुमच्या डिटेल्स पाठवा व्हॉट्सॲपला आणि आमच्याकडं जे असंल अजून राहिलेलं ते सगळं तुम्हाला आम्ही पाठवतो आणि नंतर तुम्ही आम्हाला सांगा काय पाहिजे ती हो हो नाही नाही वासोटा म्हणजे आम्ही तर वासोट्याचंच करतो आहे बाकी काय आम्हाला माहिती नाही चालतेय तुम्ही या हो हो हो हो चालते चालते